हॅलो बोला

हां बोला

अच्छा मी रुपाली बोलते आहे मी रूपाली बोलते आहे तुम्ही टुरिस्ट आहात ना तुम्ही इथे फिरण्यासाठी आलेले आहात बरं मला तुम्ही सांगू शकाल का तुम्ही आता कुठेशी आहात अच्छा बरं बरं ठीक आहे मग आता ठाण्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा जागा आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता तुम्ही जे आहे बसने जे आहे ते प्रवास करू शकता तिथून एक सव्वीस नंबरची बस पकडाल तर तुम्ही सेंट्रल पार्क या ठिकाणी ते एक अम्युजमेंट पार्क आहे तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही डिस्कवर करू शकता शकता लहान मुलांसोबतच मोठ्या मुलांसाठी सुद्धा तिथे बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तुम्ही ते प्र सोबतच ठाण्यामध्ये खूप सारे तलाव आहेत जसं तुम्ही आता तलावपाळीला उभे आहात तसेच अनेक तलाव आहेत जिथे तुम्ही पेरफटका मारण्यासाठी जाऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षासुद्धा तिथे प्रिफर करू शकता पोखरण रोडला जर गेलात त्या तलावसोबतच ट्रेकिंगसुद्धा अनुभवता येईल तिथे येवूर हिल्स म्हणून एक जागा आहे तिथे तुम्ही ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकाल बऱ्याचसा जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर तुम्हाला तिथे विविध त्याप्रमाणे जे आहे ते प्राकृतिक सौंदर्य जे आहे ते तुम्हाला खूप छान पहायला मिळेल अत्यंत प्रेक्षणीय अशी जागा आहे ती त तुम्ही तिथे जाण्यामध्ये इंटरेस्ट एक अर्धा तासाचा वेळ तुम्हाला लागेल तिथे पोहोचण्यासाठी बसने तुम्ही गेलात तर तुम्हाला अर्धा तास लागेल ऑटोने जरीही तुम्ही गेलात तरीही तुम्हाला तिथे पोहोचायला एक वीस एक मिनटं लागू शकतील त्याच्यापेक्षा फार वेळ तुमचा जाणार नाही ओके ओके थँक्यू थँक्यू